मासेमारी हा व्यवसाय मनोरंजन कसा आहे हा मनोरंजन म्हणजे असा आहे की आम्ही हा व्यवसाय एक व्यक्ती दोन व्यक्ती तीन व्यक्ती असा नाही करत हे आम्ही सगळे आमचे जे मित्र लोकं आहे मित्र लोकं दहा से पंधरा मित्र लोकं आम्ही सगळे मिळून हा व्यवसाय करतो आणि मनो मनोरंजनाची तुम्हाला गोष्ट सांगतो तर हा सकाळी रोज पहाटे आम्ही पाच सहा वाजता उठतो आणि आम्ही जातो आमच्या पाण्याच्या ठिकाणी जिथे आम्ही मासे पकडतो तिथे गेल्यावर छानपैकी आम्ही आपलं पूर्णपैकी पाण्यामध्ये बोटिंगमध्ये उतरलो आणि आपले जाळे टाकून ठेऊन दिले त्यानंतर आम्ही मग जेवढी मेहनत करायची आम्ही मेहनत केले क कोणी काट्यानी पकडते कोणी कशानी पकडते कोणी फिशिंग कशा आपल्या जाळीने पकडते सगळे आपापल्या दृष्टिकोनातून सगळे आपापल्या हिशोबानी माश्या पकडतात त्यानंतर मग दोन तीन घंटे तिथे आम्ही मेहनत करतो त्यानंतर आम्ही सगळे मित्रच लोकं येऊन आणखी मस्तपैकी आम्ही तिथे पैकी काही आपापल्या घरून कोणी काही आणतं आता काही आणतात कोणी भाजी आणते कोणी पोळ्या आणते आपाल्या घरच्या हिशोबानी सगळे लोकं सोबत जेवण करायला आम्ही बसतो त्यानंतर आनंदाची तुम्हाला मला गोष्ट हे सांगतो की आम्ही ताजी ताजी जे मासे आ आम्ही लोकांना इथून पकडून आम्ही बाजारातून ते विकतो ते आम्ही तिथेच पाण्यावरतून काढून आम्ही त्याला मस्तपैकी छानपैकी भाजून वगैरे छानपैकी कुरकुरी होऊन आम्ही त्याला खातो दुसरी गोष्ट आमच्या हिशोबानी कधी कधी आम्ही त्याची तिथे भाजी बनवतो या मस्तपैकी छानपैकी त्याला रोस्ट करतो तिथे खायचा आनंद अलगच येतो आम्हाला तर मित्रांसोबत हा एक टाईम कायम आम्ही तिथे देतो त्यानंतर आणि हा व्यवसाय सामान्य अलग अलग कसा वाटतो कारण की हा अलग व्यवसाय आम्हाला ह्यामुळे अलग वाटतो की आमच्याला आम्हाला कोणताही प्रे याच्यामध्ये दबाव नाही आहे आमच्या व्यवसायामध्ये सकाळी उठतो सकाळी आमच्या हिशोबाने जातो आम्ही तिथे थोडं मनोरंजनपैकी छानपैकी आम्ही मासे पकडतो आम्ही आमच्या हिशोबाने जेवण खावण करतो तिथेच आमाला मासे खायची इच्छा झाली तर आम्ही त्याला मस्तपैकी रोस्ट करून तिथे तळून वगैरे आम्ही छानपैकी तिथे खातो त्यानंतर आम्ही आमच्या हिशोबानी बा हर कु ज्या बाजारात न्यायचं आहे त्या बाजारात आम्हाला नेऊन त्याला विकतो आपल्या याच्यावर आहे तो व्यवसाय कसा करायचा आहे काय करायचा आहे कोणाचा दबााव नाही काय नाही आणि दुसरी गोष्ट हा व्यवसाय असा आहे की जेवढे तुम्ही माशा पकडाल तेवढे सगळ्या माशा पूर्णपैकी पूर्ण जातात अशा काही अंगावर बसणाऱ्या कोणत्याच गोष्टी नाही आहे तर आम्हाला त्यामुळे हा सगळ्यात अल्लग व्यवसाय आहे बाकी व्यवसायापेक्षा ताजी पकडा आणि ताजी विका